माझ्या जीवनामध्ये मागील वर्षात घडलेली घटना ती मी अनुभवलेली आहे ह्या अनुभवातून मला असे स्पष्ट झाले की ही घटना माझ्या जीवनात खूप मोठी गोष्ट आहे ही गो ही घटना कधीही मी विसरणार नाही कारण मी छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामध्ये मला आलेली अडचण आलेले अडथळे हे मी अनुभवलेले आणि या अनुभवातून मी खूप काही शिकलेलो आहे या शिक शिकलेल्या नंतर काही कुठंकुठं मला खूप भयंकर अनुभव आलेले आहेत की ते अनुभव मी स्मरणामध्ये व्यक्त ठेवलेले आणि हे मी कधीही विसरणार नाही या अनुभवामुळे मी आज माझा व्यवसाय स्टेबल केलेला आहे आणि माझा आता व्यवसाय एकदम व्यवस्थित सुरू आहे आणि अशा अनुभवामुळे मी काही नवीननवीन शिकत आहे आणि ते अडचणी मला येतयेत माझ्या आयुष्यामध्ये